माझ्याकडे शिवाजी सावंत यांनी लिहिलेली मृत्युंजय ही एक खूप चांगल्या पद्धतीची कादंबरी आहे मी एका ठिकाणी गेल्यानंतर मला ती खूप आवडली त्यामधील मी फक्त प्रथम पहिले पाच पेजेस वाचले आणि ती मला एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आवडली की मी ती लगेचच जवळच्या झेरॉक्स सेंटरला दिली आणि ती जशीच्या तशी म झेरॉस करून घेतली कारण की त्या पुस्तकाची किंमत थोडीशी जास्त होती आणि ते मी लगेचच खरेदी करू शकत नव्हतो आणि झेरॉक्स कॉपी ही काही प्रमाणामध्ये मला स्वस्त बसली आणि ती माझ्याकडे अजून सुद्धा आहे जर कोणी मृत्युंजय कादंबरी मागितली तर ती मी माझ्यापसली झेरॉक्स कॉपी त्याला देतो आणि त्याचा अनुभव सुद्धा विचारतो ही कादंबरी मला संपवण्यासाठी फक्त पाच दिवस लागले कारण की यामधील ज्या रचना होत्या त्या थोड्याशा समजून घेण्यासाठी थोडासा वेळ लागला